हां आ तुम्ही पार्लर करता का अच्छा आम्हाला यायचं होतं पार्लरमध्ये कुठे आहे तुमचं पार्लर यशवंतराव अच्छा म्हणजे मी तिथे आल्यानंतर कॉल करेल तुम्हाला ॲड्रेस हां आम्हाला म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करायची होती तरी वेळ आहे आणखी म्हणजे माझं लग्नच आहे ना ते सगळंच करून घ्यायचं होतं आधी म्हटलं विचारावं कसं रेट वगैरे कसं आहे दोन तीन दिवसांनी येतो आणि मला विचारायचं होतं रेट किती घेतात तुम्ही म्हणजे तुमचे असे असं थ्रेडींग असेल कट असेल अच्छा म्हणजे सोबत म्हणजे आमच्या सगळ्यांचेच बहिणी वगैरे आहेत ना मग थोडं करून बघितलं असतं आणि सांगितलं असतं अच्छा आणि आहे बरं बरं आणि आणखी आणखी काही काय करता म्हणजे असं असं मेहेंदी वगैरे आणि तुम्ही म्हणजे होम सर्विस देता का हां होम सर्विसला म्हणजे जा जास्त पैसे लागतील का आणि मेकअपला कसं असतं मॅडम तुमचं म्हणजे ज्वेलरी ते तुम्हीच देतात का आणि मेकअप वॉटरप्रूफ आहे ना तुमचा हां अच्छा हो हो आणि ऐका ना ताई तुम्ही आणखी म्हणजे काय काय फॅसिलिटीज देतात साडी वगैरे नेसून बंर बरं मी पाहते एकवेळेस करून कसं आहे ते मला पण समजेल आणि मेकअपला म्हणजे मेकअप आणि तुम्ही असं मंगल कार्यालय वगैरे तिथेच केलेले आहेत का तसं पार्लरमध्ये यावं लागतं आणि साईड मेकअप नाही आणि बरं बरं हां हॅलो ताई बरं बरं

हो ना म्हणजे आता लग्न म्हणल्यानंतर सगळं तर करावंच लागेल ना हां

आम्ही दोन दिवसांत येऊन जातो तुला सांगते मी इथं झाल्यानंतर कॉल वगैरे करते आं हो ना

आणखी करवल्यांचा मेकअप वगैरे त्याला वेगळे चार्ज के लागतील का बरं बरं आणि काय आहे ना मॅडम तुमच्या ओळखीचं कोणी आहे का असं नेल नेल पेंट वगैरे असतं ना आणि एकदा एड्रेस सांगता का कुठे आहे पार्लर

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल

थँक्यू